हॅलो हां जोशी मॅडम हां मी अभिनवची आई बोलते ह नाही बराच वेळ झाला ना क्लास आपला पाच वाजता होता तुम्ही आला नाही म्हणून आणि तुमचा निरोपही नाही आला काही

ओके हां हां

हो हो नवीन बांधकाम शेजारी आहे हो हां

हो ते आता हो मॅडम पाच सहा महिने काम चालू राहणार आपल्या घराजवळ पण क्लास नाही ना बंद करता येणार आपल्याला त्यासाठी

हां कोणता बरं हां

हो पण मग तुमची आणि त्याची आपल्याला आता वेळ ठरवावी लागेल परत दोघांना कारण मला तिथे सोडायला त्याला येणे आणि परत त्याला घेणे ही पण वेळ बघायला पाहिजे त्याचे इतर अभ्यासाचे पण क्लासेस आहेत मग ते पाच वाजता असतात त्याचे पाच ते सात रोजच असतात मग आपण शनिवार रविवार तुमच्याकडे चालेल का तुम्हाला ओके हां हो हो नाही होणार नाही हो नाही तो पण कंटाळून जाईल ना आणि त्याच्यानंतर मग सकाळी चालेल सकाळी लवकर जमेल त्याला त्याची शाळा अकरा वाजता आहे मग तुम्ही दहा साडे नऊ तुमचा आवरल्यावर करू आपण काहीतरी

हां हां हां चालेल चालेल म्हणजे मला पण त्याला सोडता येईल हां हो चालेल चालेल तेच कारण त्याला परत त्याचा तिथे आल्यावर तुमच्याबरोबर सूर जुळला पाहिजे कारण आपल्या घरात तो एकदम निवांत करत होता दुसरीकडे जाऊन बघूयात आपण एक पाच सहा महिने तसं करू आणि आमच्या घराजवळचं काम झालं की परत पहिल्यासारखं करू मग नाही हो हो नाही नाही बाहेरचे काहीच आपण त्याच्यावर ठेऊ शकत नाही नियंत्रण घरी असेल तर कसं हो हो बरोबर तेच नाही मी बोलते आता त्याच्याबरोबर त्याचं जरा अभ्यासाचं सगळं वेळापत्रक बघते आणि क्लासेसचं पण काय टायमिंग मी पण बदलू नाही शकत दुसऱ्या क्लासेसचं शनिवार रविवार ठरवू फक्त काय की त्यामध्ये मला बाकी कुठे जाता येणार नाही पण ठीक आहे सकाळची वेळ असल्यामुळं होईल ते दोन दि शनिवारी या आणि रविवारी दोन्ही दिवस सकाळी करू आपण हां हो हो झेपतं आहे का नाही बघू तेच काहीच असतानी आणि हे आमच्या इथलं हो हो चालेल तसं थोडे करू आणि माझ्या इथलं झालं का आणखी परत आपले आहे तसं पूर्ववत करू जसं ठरेल तसं चालेल हो हो चालेल मग मी त्याच्याशी बोलून तुम्हाला सांगते हं हो चालेल चालेल हो हो